हो जेव्हापासून आपला भारत स्वतंत्र झाला आहे त्या भारत स्वतंत्र झाल्यामुळे ते लोकांनी बाहेरगावचे जे इंग्रज लोकं कपडे घालतात शॉर्ट कपडे घालतात शर्ट घालतात फॅशनचे वेगवेगळे विविध कपडे घालतात त्याचा प्रभाव पण आपल्या भारतावर व्हायला लागलाय पण पहिल्याची काळातली माणसं म्हणजे श फूल हात हातचे शर्ट पॅन्ट ढोती हे सगळं घालायची आणि बायका साड्या ड्रेस फ्रॉक हे सगळं गाडायचं पण आता भा वि भार बाहेरच्या देशामुळे आपल्या देशावर खूप परिणाम झाले आहे प्रकार पडले म्हणजे कारण की त्यांच्याप्रमाणे आपण शॉर्ट कपडे घालायला लागलो आहे आपली संस्कृती विसरायला लागलो आहे आपण मराठी संस्कृती आपल्याला विसरायला लागलो आहे आपण असं विविध कपडे घालायला लागलो आहे हे म्हणजे जरा कमी करायला पाहिजे आपण त्यांच्या इंग्रजप्रमाने नाही चालायला पाहिजे आपली स्वतःची मराठी संस्कृती पण आपल्या ठिपायला टिकायला यायला पाहिजे आपण साडी घालायला पाहिजे आणि मला तर नवारी साडी घालायला खूप आवडते मी जास्त करून नवारी साडी ड्रेस श फ्रॉक असे म्हणजे हे सगळं शर्ट भेट म्हणजे असे घालते साडी मला खूप घालायला आवडते आणि दुसऱ्यांना नेसवायला पण साडी मला आवडते तर आपण आपली भारतीय म्हणजे स्वतंत्रता टी टिकवून ठवायला पाहिजे इंग्रजांप्रमाणे नाही चालायलं पाहिजे त्यांच्यासारखं शॉर्ट कपडे घालणे फाटलेले कपडे घालणे आपण म्हणजे भिकारीसारखं नाही कपडे घालालं पाहिजे बाहेरगावचे सगळे म्हणजे फाटलेले कपडेचं फॅशन आल्या आता नवीन हल् हल्ली फॅशन आल्यात पँट फाटलेल्या मधून पॅन्ट फाटलेल्या शॉर्ट कपडे असं नाही करायला पाहिजे आपण भारतीय संस्कृती पण टिकवून ठवायली पाहिजे भारतातले पण कपडे जास्त घालायला पाहिजे म्हणजे श म्हणजे धोती साडी हे सगळं जे ह्या सगळ्यांला पण प्राधान्य दिलं पाहिजे असं आपण भारतीय संस्कृती टिकायला पाहिजे